जर आपण कंटीन्यू पोहत राहलो तर आपले मसल चांगले राहतात त्याहीपलीकडे आपल्याला चांगलं वाटते आणि चांगलं जीवन निरोगी आपण जगतो हार्टअटॅकचा प्रोब्लेम होत नाही म्हणून आपण एकंदरीत आरोग्य तंदुरस्तीसाठी पोहणे हे कितीतरी आपल्यासाठी चांगलं असते